हां रेणूका ऐक ना तुला माझी आयडिया कशी वाटते बघ आपण आठ मार्च महिला दिन असतो तर त्यावेळेस आपण महिलांना आपल्या त्वचेची काळजी कशी घेता येईल याच्याबद्दल आपण एक छोटासा कार्यक्रम घेऊया कसं वाटते तुला आयडिया हां मग कुठले प्रोडक्ट वापरायचे म्हणजे साधारणतः ऑईली स्कीन असेल एखाद्याची ड्राय असेल तर ते किंवा चाळीशी नंतर महिलांनी आपल्या त्वचेची कशी काळजी घ्यायला हवी तरुणपणात ज्या काही मुली आहेत किशोरवयीन ज्या असतील ते त्यांनी कशी काळजी घ्यायची काय ते याच्याबद्दल आपण एक छोटा कार्यक्रम घेऊया म्हणजे सगळ्या महिलांपर्यंत ही गोष्ट पोहोचेल तर

हो हो ते ते घेऊ या ना आपण

नाही आपण साधारणत चाळीशी नंतर सुद्धा बऱ्याचशा महिला अशा असतात की आपल्या स्वत कडे फारसं लक्ष देत नाहीत तर त्यांनी सुद्धा स्वत कडे लक्ष द्यायला हवं त्यासाठी वेगवेगळे जर काही स्किन रिलेटेड प्रोडक्ट असतील तर ते पण आपण सुचवूयात म्हणजे

नाही तो तर तो तर होणारच ना

हो फेशियल आहे आणि रेग्युलरसाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या क्रीम त्यांना सुचवू शकतो बऱ्याचदा आपले जे आहे तिकडल्या महिला आहेत फारसं लक्ष देत नाही तर त्यांनी आपली काळजी घ्यायला शिकलं पाहिजे हो चालेल चालेल ठीक आहे